मनोरंजन करणाऱ्या बातम्यामध्ये मला रस आहे कारण या बातम्यामध्ये विविध प्रकारचे येन नवनवीन येणारे चित्रपट यांची माहिती होत असते कोणते डायरेक्टरनी कोणता पिचर काढणार आहे किंवा कोणत्या हिरोचा पिच्चर आहे हे या बातम्यामार्फत कळत असते किंवा कोणते कलाकार त्या पिक्चरमध्ये काम करत आहेत कोणत्या पिच्चर किंवा व कोणत्या तारखेला येत आहे हे या बातम्यामार्फत कळत असतं त्यामुळे हे मनोरंजनात्मक बातम्या मला जास्त आवडतात आणि त्यामार्फत म्हणजे विविध प्रकारची माहितीपण मिळत असते की कोणत्या पिच्चर चित्रपट हा किती बजेटचा आहे तर त्याला प किती बजेट लागलेला आहे कोणत्या ठिकाणी हा चित्रपट तयार झालेला आहे ही म्हणजे ही माहिती त्यामार्फत मिळत असते या अशा बातम्यांमुळे म्हणजे काय होतं आहे की एक माणसाला रोजचा सरावपण होतो आणि या बातम्यामुळे मी नेहमी अपडेट असे होत असतो आणि ह्या चित्रपट पाहण्यासाठी मी त्या वेळेस स्वतःला तयार करत असतो की ह्या वेळेला जाऊन आपल्याला हा चित्रपट बघायचा आहे हे या बातम्यांमद्वारेच कळत असतं